जो आम्ही आमच्या बहिणीसाठी स्कर्ट मागवला होता तो साईजमध्ये त्याच्या खूप फरक आहे जी साईज आम मागवली होती ती आली नसल्यामुळे हा स्कर्ट तुम्हाला पुन्हा रिटन करण्यासाठी काय करावे लागेल हा तुम्ही जो आम्हाला स्कर पाठवला होता तो रंग पण चांगला नाही आणि जो मागवलं होता तो दुसराच कलर आल्यामुळे आम्हाला तो स्कर्ट नको तुम्ही आमचे पैसे परत करा हां तुम्ही आमचे पैसे परत करा नाही का का तुम्हाला आम्ही रिटन करत आहे